ग्रामीण भागातल्या बातम्या दाखवल्या पाहिजे की ग्रामीण भागात पाणी येत नाही शेतकऱ्यांना आतोनात कष्ट करूनपण फळ भेटत नाही पिक विमा भेटत नाही पिक विमाच्या खाली आश्वासाने सोडतात जे काही नेते लोकं आहेत आश्वासने सोडून बाजूला होतात सद संसद भ भवनामध्ये काही फायदा होत नाही शेतकऱ्याचा आवाज दाबला जातो हर वेळेस गरिबाचा आवाज दाबलेला आहे आमीर लोकांनी जे शहरातले लोकं जे आहेत त्यांनी हर वेळेस हेंला म्हणजे छोट्या समुदायाला शेतकरी हा छोटा माणूस नाही आहे त्यानी एक दिवसाचं पिक म्हणजे कमवलं किंवा पेरलं नाही तर आपण सगळे सर्व उपाशी मरू हे लोकांना कळलं पाहिजे बातम्याद्वारे बातम्या तुम्ही द्या शाळा आहेत त्याच्यामधले तुम्ही शाळेचे कसे हाल चालू आहेत ते दाखवा त्यांना काम नश असे गावामधल्या मुलांना खेड्यामधल्या मुलांना खेड्याचे रस्ते चांगले नाही आहेत खेड्यातले शेतकरी मरत आहेत दिवसेंदिवस आत्महत्याचं काउंट वाढत आहे पाणी येत नाही व्यवस्थित पाणी नाही गढूळ पाणी लोकांच्या बिमाऱ्या आजऱ्या कोरोनाच्या वेळेस खूप लोकांना त्रास झाला खेड्यांतल्या लोकांना शहरातल्या लोकं जगले पण खेड्यातल्या लोकांना खूप आतोनात त्रास झाला पैशामुळे काही गोष्टीमुळे असे काही तुम्ही पेपरात बातम्यात द्या की जे जेणेकरून खेड्यातल्या लोकांचा फायदा व्हावा खेड्यात लो लोकांची लेकरंपण शिकून पुढं जावे ही आमच्या